हॅलो सर माझं नाव रुतिकेशोडी आहे मी काल ॲडवान्स दिला होता ओला बुकिंगचा तर काही कारणास्त माझं कॅन्सल केला मी तो तर तो माझं रिफंड मिळेल का म्हणजे ॲडव्हान्स दिलेले मला परत मिळतील का ओके तुमचं रिझन माझं म्हणजे थोडं मेडिकल इमर्जन्सीमुळे मला रद्द करावं लागलं कारण का थोडा फीवरचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंग करता आलं नाही तर मला ते ॲडवान्स मिळू शकतात का रिटन किंवा कधीपर्यंत मिळतील सांगू शकाल का तुम्ही ओके चालेल हां ओके ओके मी त्या ॲपवर जाऊन माझी इन्फॉर्मेशन भरू का ओके चालेल कसं जायचं ते ॲफर ओके क्रोमवरून ओके ओके गेलो ठीक आहे इन्फॉर्मेशन ओके माझी इन्फॉर्मेशन टाकू तिथे ओके चालेल ठीक आहे इथे नाव टाकलं सर्व ओके इन्फोमेंट हां सर मी केलं आहे ते आधीच केलं आहे कारण का माझ्या रिफंडसाठी मी गेलं होतं तर मला तो कधीपर्यंत मिळू शकतो काही आयडिया आहे का तुम्हाला ओके चोवीस तासामध्ये मिळेल का ओके ठीक आहे चालेल सर कारण का माझं रिजन का थोडं इमर्जन्सी होती ना त्याच्यामुळे माझं रद्द झालं जा ट्रॅव्हलिंगचं सो त्याच्यामुळे मी कॅन्सल केलं माझी ट्रॅ ओलाचं हे सो मला ॲडवान्स दिलेला तो मला परत द्या हो चालेल चालेल चालेल ठीक आहे मला या चोवीस तासात मिळेल ना ओके ठीक आहे